महारष्ट्रामध्ये मी खूप सारे पक्षी बघितले जसे चिमणी कावळा कबुतर कबुतर झाले असे खूप सारे पक्ष पक्षी आणखी आहेत तर त्यामुळे चिमणी आ आधी खूप साऱ्या चिमण्या दिसाय दिसायच्या तर आपण कधी आप आपण तांदूळ वगैरे निवडत असेल किंवा खूप सारे चिमण्या यायच्या कावळे यायच्या आपण त्यांना तांदूळ टाकायचे ते खायचे आणखी पुन्हा त्या खात असल्या की आणखी पुन्हा चिमण्या त्यांच्या जवळ यायच्या त्या पण खायच्या आता तर काही बघाला पण मिळत नाही चिमण्या पण नाही दिसत नाही कावळे दिसत आणि नाही कोती आणि सर्वात म्हणजे असं असा धावणारा पक्षी तर तो म्हणजे गरूड मला तो खूप म्हणजे असा वाटते की तो खूप धावते अशा स्पिडने धावते बा तो पण काहीसा असा दिसायला नाहीच आहे दिसत पण नाही आहे तो पक्षी दिसत पण नाही तर मग चिमणी झालं कावळा झालं कबुतर झालं आणखी खूप सारे पक्षी आहेत जसे मोर आहे नंतर मग मोर मोर आहे मो